हॅलो हां कोण बोलत आहे हो नमस्कार बोला ना अच्छा अच्छा अरे वा वा छान वाटलं मला अच्छा सध्या एक नवीन नाटकाचं लिखाण चालू आहे सध्या आणि बाकीचं एक पुस्तकांवरती काम सुरू आहे काही कविता एक संग्रह सध्या तयार करतो आहे चालू आहे त्याच्याविषयी काम व्यवस्थित

हो हो हो हो

नाही याच कारणामुळे ती साधारण सध्याच्या तरुणाईला काहीसं रिलेट होईल त्या लोकांना काहीतरी जवळचं वाटेल तर त्यांच्या अनुषंगाने काहीतरी सामाजिक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तर नाटक असेल कविता असेल तर थोडाफार प्रयत्न करत राहतो मी हो हो हां त्याचमुळे आपण हो हो हो हो नाही याच्या मागचं कारण असं आहे की बऱ्याचदा काय होतं आपण संस्कृतीकडे खूप जास्त झुकलं जातो की त्यांच्याकडची इंग्लिश खूप सुंदर आहे त्यांच्याकडची पुस्तकं खूप सुंदर आहेत किंवा नाटकांमध्ये विविध प्र त्यांच्याकडे खूप जास्त होतात पण आपण आपल्या मराठी भाषेमध्ये या प्रकारचे प्रयोग करायला थोडंसं घाबरतो याच्यामागे बरीचशी कारण आहेत असं मला वाटतं जे काही चार पाच वर्षांमध्ये लिखाण करतो आहे तर त्याच्यातून ही बाब समोर येते आहे की लिखाण करणं वाचन करणं यासारखी लोकं खूप जास्त आहेत पण त्यांना पुढं जाऊन काही गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होतो जसं की लिखाण करताना बऱ्याच लोकांना वाटतं की आपला टॉपिक काहीतरी वेगळा असायला हवं आताच्या जनरेशनला रिलेट होणाराच असायला हवं म्हणजे अनेक लोकांनी पु ल देशपांडे वाचलेले आहेत वपु काळे वाचलेले आहेत पण त्याच्या पुढे काय सध्याच्या तरुणाईमध्ये खूप कमी लोकं जे आहेत जे वाचन करतात लिखाण करतात तर त्यांना कुठेतरी गोडी लागली पाहिजे या सगळ्या गोष्टींची म्हणून माझा एक थोडासा प्रयत्न आहे

अरे हां नक्की नक्की नक्की चांगलं वाटलं म्हणजे तुम्ही फोन करून ॲप्रिशिएट करता ॲक्च्युली ही एक मोठी गोष्ट आहे खूप लोकांचे पत्रं वगैरे येत असतात पण चांगलं वाटत आहे बोलून तुमच्याशी यस चालेल चालेल ओके थँक्यू ब बाय